राज्यात नवे शिक्षण धोरण लागू करायचे असेल तर गुणवत्तेच्या दृष्टीने पहिलीपासून आठवीपर्यंत नापास करायचे नाही असे महाराष्ट्र शासनाने केले होते हे परवडणारे नाही हे लक्षात आल्यावर शालेय शिक्षक विभाग या वर्षीपासून पाचवी आणि आठवीच्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा घेणार आहे पाचवी आणि आठवी या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा गुणवत्तेची परीक्षा होणार आहे राज्य शिक्षण मंडळाच्या अनुदितीत आणि विनाअनुदितीत सर्व शाळांना या नियम लागू असेल असा तो नियम झालाच होता की पहिलीपासून आठवीपर्यंत न अभ्यास करता पण पास करता येईल बालकांचा मोफत आणि सक्तीत सक्तीच्या शिक्षणाचा हक्काचा कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अनुरोत्ती करण्यात येत नव्हते मात्र विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्याची सक्ती या कायद्यात होती त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी बहुतांश म्हणजे खूप सारे विद्यार्थी विषयात कच्चे राहू लागले त्यांचे गुणवत्ते शेवटी म्हणून शालेय शिक्षणात दोन टप्प्यावर विद्यार्थ्याची गुणवत्ता जोपासण्याचा निर्णय शिक्षक विभागाने घेतला त्यासाठी महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीय शिक्षण हक्क नियम दोन हजार अकरामध्ये राज्य सरकाराने सुधारणा केली होती की पहिलीपासून आठवीपर्यंत नापास करायचं नाही सुधारित नियमानुसार सम सुधारित नियमानुसार इयत्ता पाचवी वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्या देण्यात येईल इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास पाचवीच्या वर्गासाठीची विहित केलेली आकर्षित परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील बालक ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्या बालकाला पाचवी वर्गात प्रवेश देण्यात येईल त्यामुळे आता शाळेतील प्रवेशाच्या एका टप्प्यावर म्हणजे पाचवीला परीक्षा देत त्याची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे आणि आता हे नियम बंद झालेले आहेत शिक्षण आणि पालक दोघांचेही शैक्षणिक जबाबदारी वाढणार आहे म्हणून मुलांनाही तेवढाच अभ्यास करणार आहे जसे शिक्षक करणार आहेत नापास झालेल्या फेरपरीक्षा म्हणजे अजून त्यांनी हे वेगवेगळ्या प्रकारचे नियम टाकले त्यामध्ये की नापास झाले तर त्यांचं वर्ष वाया नाही गेला अठरा नंबरचा फॉर्म टाकला अठरा नंबरचा फॉर्म विद जसं नापास झालेल्या फेरपरीक्षा म्हणजे परत परीक्षा होते विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात जाण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करता यावी म्हणून त्यांनी शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली गेली विद्यार्थीक् वात्की परीक्षा उत्कीर्ण होऊ शकला नाही तर अशा बालकांना विषयासाठी शाळेला अतिरिक् पुरू पूरक मार्गदर्शन घ्यावे लागेल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत त्याची पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करावा लागला लागेल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशोधन याची पाचवी आणि आठवी असे काही प्रक असे काही खूप सुधारणा झालेल्या आहे आपल्यामध्ये असेच सुधारणा होत गेले पाहिजे सरकारचे असे योजना लागू केले पाहिजे मुलींसाठी जास्त स्कोप काढले पाहिजे आणि मुलींना जास्तीत जास्त हे केलं पाहिजे मुलीमुलांसाठी हे असं करणार तर शिक्षणात सुधारणा होईल मुली मुली पुढे जातील भविष्य सुधारेल किंवा आपल्या देशाचं नाव चांगलं करतील शिक्षण करून